नमस्कार सर मी आपल्या कंपनीमध्ये कॅब बुक केली होती मला बुलढाणा ते मेहकरपर्यंत जायचं होतं सर आणि काही कारणास्तव माझ्या हॉस्पिटल हॉस्पिटलच्या कारणास्तव मला जाता नाही आले तर त्याच्यामुळे मला मला सांगा सांगावंसं वाटतं आहे की मला जी रक्कम मी भरलेली आहे ती मला परतावा म्हणून माझ्या बँक खात्यामधे परत हवी आहे सर तर मी तुम्हाला तुमच्या दिलेल्या वेबसाईट किंवा मोबाईल नंबरवर मी तुम्हाला माझा यु पी आय आय डी सेंड करतो आहे त्यावर तुम्ही मला माझ्या दिलेल्या रकमेचा परतावा देऊ शकता